भारतात भौगोलिक परिस्थितीमुळे हवामानात विविधता आढळते उत्तर भारतात थंड हवामान आहे तर मध्य भारतात उष्ण व दमट हवामान आढधळून येते ईशान्य भारतात पाहिलं तर समोसित उष्ण हवामान आहे भारतात मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो भारतीय हवामान हे हिमालय तसेच थारचे वाळवंट याद्वारे नियंत्रित होते